यवतमाळ जिल्ह्यात भरपूर स्थानिक क्रीडा मंडळ नेहरू स्टेडिअम आहे नाट्यसभागृह आहे अप्सरा टॉकीज आहे संदीप टॉकीज आहे असे भरपूर काही इथे बघायला आहेत त्याच्यानंतर ऑक्सिजन पार्क आहे असे क्रीडाआंगण आहे नंदुरकर क्रीडा मंडळ आहे असे भरपूर आहे जे जिल्ह्याच्या लोकांना त्यांच्या खेळ किंवा त्यांचे मं मनोरंजन नासाठी मदत करतात किंवा ते स्टेज उपलब्ध करून मिळते तर असे भरपूर काही यवतमाळ जिल्ह्यामध्ये समुदाय पण भरपूर सारे आहेत